क्लीन अँड क्लिअर हा क्रीम फेस क्रीम आहेत ह्याचे इफेक्ट सुद्धा चांगले आहेत हा मी वापरलेला आहे स्वस्त आणि चांगला आहेत तेलकट त्वचेसाठी चांगला आहे